अगं रोहित बोलतो आहे हां कशी आहेस हां हां अगं काही नाही म्हणजे काम म्हणजे काम कसं काढलं आहे विषय काय झाला आहे त्यान तिला म्हणजे याला अनुष्काला म्हणजे काय झालं होतं मी ऑफ हे सॉरी ऑनलाईन हे मागवलेलं ना कुर्ती मागवलेली आहे ते कुर्ती आणि पजामा म्हणजे ते लेगिन्स दोन्ही मागवलेले पण ती येताना कुर्तीच आल्या म्हणजे चुकून ऑर्डर बसल्या ती कुर्ती कसं आवडल्या ना कुर्ती कलर वगैरे चांगला आहे त्याचा कलर निळा कलरमध्ये ना तर ब्लू शेडमध्ये हां मग त्याचं काय झालं इशू की आता ते तिला कसं सांगू की बाबा लेगिन्स घे म्हणून मग देताना मी एकत्रच द्यायचं म्हणलं ना हां हां हां हां ऑनलाईन मिशोवरनं मागवलेलं हां

हां मग ते मागवलेलं मग ते आता मला घ्यायचं लेगिन्स घ्यायचं आहे तिला लेगिन्स घ्यायचं आहे त्यासाठी

कलर क त्याचा ह्याचा काय कुर्तीचा काय त्याचा टॉपचा हां जो डार्क ब्ल्यू शेड आहे थोडासा डार्क हां फेंट आहे सॉरी फेंट आहे फेंट ब्ल्यू शेड आहे हां ते लेगिन्स मागवायचे आहेत मला त्यासाठी हां मला तर कुठं घ्यायचं कसं घ्यायचं काही मला माहितीच नाही तर लेडी सेक्शनमध्ये जाऊन काय बघायचं मला कळेना हां बरं बघ की आता त्याचं हे कुर्तीचं साईज एक्सेल आहे बघ एक्सेल ते आता कसं बसेल आता तू बघितलं आहेस की अनुष्काला अनुष्का हां अनुष्काला तिला पाहिजे आहे हां तुझ्या सा काय तुझ्या साईजमध्ये असेल मेबी हां हो हो हो

मग तेच घ्यायचं आहे आता त्या डार्क फेंट ब्लू शेड आहे ना त्याच्यावर कुठलं कलर लेगिन्स दिसेल ऑनलाईन पण मी बघितलं म्हणून ऑनलाईन तर काय म्हणजे घेण्यात काय पॉईंट नाही असं वाटलं मला

ऑफलाईन किंवा ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीत याच्यात बघितलं मग आता ऑनलाईन घ्यायचं म्हणलं त्यात कलर कुठला कलर कुठला भे घेऊ मी असं विचारत होतो गं हां मग आता मी म्हणालो होतो ट्रेंड्समध्ये आपल्या सांगली ट्रेंड्समध्ये जाऊन वगैरे आपण जरा चौकशी केली तर तुला वेळ नाही आहे बाहेर आहेस होय मग आता कसं कसं तर मला सांग आता ट्रेंड्समध्ये जर गेलो कसं त्यांचा म्हणजे काय बोलायचं वगैरे कलर तर सजेस्ट कर मला ना कलर कुठला घ्यावा वगैरे अच्छा डा फेंट ब्ल्यू म्हणल्यावर बघ की फेंट ब्लू व्हाईट नको गं व्हाईट कॉमन होतं आहे मग दुसरा कुठला तर पिंक वगैरे पण चांगलं दिसेल का त्याच्यावर ब्लू पिंक नाही चांगलं दिसणार हां व्हाईट व्हाईट पण आहे पण ते व्हाईट कॉमन झालं गं मग दुसरा कुठला असं घ्यावं तुला काय वाटतं आहे

बरं बरं

ठीक आहे ठीक आहे चालेल मग तू आल्यावरच घेऊया मग दोन दिवसात द्यायचं कधी येणार आहेस तू संध्याकाळी उद्या संध्याकाळी ठीक आहे ये मग तू फोन कर मग आपण कसं काय म्हणजे आपणच जाऊया हां ठीक आहे मग ते कसं आपण लेडीज सेक्शनमध्ये जाऊन बोलणं पण ते बरोबर ही म्हणजे बरोबर म्हणजे कळणार नाही ना आपल्याला बाबा नक्की काही घ्यायचं आहे वगैरे का तु मला सांगतेस कसं काय काय ट्रेंड्समध्ये आता ट्रेंड्समध्ये मी ज म्हणजे जाऊन आलो फक्त बघून आलो पण ते हे नव्हतं सेक्शन नव्हता ना सेक्शनमध्ये हां सेक्शनमध्ये गेलं की हां लेगिन्स मग त्यांना कलर दाखवू तिथल्या जे स्टाफ आहेत ते हां त्यांना कलर दाखवले त्यानी सजेस्ट करतील ना हां ठीक आहे तसं चालेल मग तसं एकदा ट्राय करतो ठीक आहे तरी पण ये मी ट्राय करतो जर नाहीच झालं शक्य तर मग आपण आपणच जाऊ हां ठीक आहे चालेल ओके ओके बाय बाय फोन कर मला हां ओके बाय